हा बोला ना ताई

ठीक कशा ब कशा पद्धतीची पाहिजे नाही तुम्हाला म्हणजे हेअरकट करायची आहे की हेअरस्टाईल करायची आहे त्याच्यामध्ये यूकट ना येतो मॅडम नाही नाही बन होते म्हणजे फ्रेंच नट पाहिजे आणखी बन पाहिजे आणि जुडा पाहिजे आणखी मोकळे केस पाहिजे बार म्हणजे वेस्टनमध्ये पाहिजे आणि की मराठी लुकमध्ये पाहिजे लूकमध्ये ना तर मग आपल्याला ते बन टाकावं लागेल मागून समोरून एक ईझिली हेअरस्टाईल जशी तुमच्या चेहऱ्याला सूट होते ना तशी आपण समोरून हेरस्टाईल टाकू मागून बन वगैरे लावू आणि जुडा पाडून घेऊ छान आणि त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी तुम्हाला जिप्सी असेल तर जिप्सी येणार किंवा मग आर्टिफिशल असेल तर ते पण चालेल म्हणजे ते प्रोडक्ट तुमच्या राहील जे अवेलेबल कर तुम्हाला करावं लागेल जे सामान लागतं ते तुम्ही घेऊन या कधी पाहिजे नाही म्हटले तुम्हाला अच्छा अच्छा टायमिंग कोणता मॉर्निंग इव्हिनिंग मॉर्निंग ठीक आहे चालेल ना तुम्ही सकाळी सात आठ वाजेपर्यंत आल्या तरी चालून जाईल ते हेअरस्टाईल पाहून आता तुम्हाला जर थोडी हेवी लागेल तर द अडीचशेपर्यंत जाईल आणि नॉर्मली साधी लागेल तर वन फिफ्टीमध्ये येऊन जाईल यूपीन घेऊन या ब्रॉच एक आणि बन पाहिजे नाही आ हो हो हो म मराठीमध्ये येऊन जाईल साडीवर पण येऊन जाईन आणि पातळावर पण येऊन जाईल ठीक आहे चालेल हां हां